हा त्रीविव बोलत आहे का बोल ना खूप दिवसानंतर कॉल केला हा सांग ना कोणती छान प्लेस आहे

चालेल ना एकदम बेस्ट आहे हा तेच कशाने जायचं ट्रेननी ओके चालेल ना पण त्याची चार्जेस वगैरे चेक करावं लागेल ना की कसं काय आहे ब म्हणून चालेल ना नाही एवढं तर काय बघितलं नाही पण तिथे छान असं बघण्यालायक आहे म्हणत आहे तुझे कोणी रिलेटिव्ह वगैरे फ्रेंड्स वगैरे गेले होते का मलास मला थोडंसं सांग ना मग कसं आहे तर थोडीशी इन्फॉर्मेशन आधीच असलेली बरी राहते अजिंठाला

चालेल ना इथून आपण एखादी गाडी वगैरे करून जाऊया म्हणजे कसं सेफ राहणार किती दिव पण तेच कधीचा करायचा आणि किती दिवसाचा करायचा जायला तरी किती दिवस लागतात तिथे एक चालेल ना मग पण तिथे किती दिवस स्टे करायचा कुठे करायचा याचा तर प्लान आधीच करावा लागेल ना दोन दिवस ठीक आहे दोन तीन दिवस कारण की एक दिवस जायला मग रेस्ट करायचं नंतर चोवीस पंचवीसला चालेल ना पण कोणत्या आता या महिन्याच्या चालेल ना मग पक्का की जायचं बा म्हणून हा ठीक आहे बाय